मला वाचनाची आवड असल्यामुळे

पुस्तकं वाचत असतो पुस्तकं वाचत असताना ती पुस्तकं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत काही फिजिकल फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत काही इलेक्ट्रॉनिक्स आवृत्तीमध्ये उपलब्ध आहेत काही ऑडिओ बुक्ससुद्धा उपलब्ध आहेत परंतु मला जे फिजिकल फॉर्ममधली जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचायला आवडतं फिजिकल फॉर्ममध्ये पुस्तकं वाचण्याचे बरेच फायदे आहेत म्हणजे कुठेही कधीही मग प्रवासात असू दे किंवा घरात असू दे ते पुस्तक सहज आपल्याला उघडून वाचता येतं इलेक्ट्रॉनिक्स आवृत्तीमध्ये तेच पुस्तक आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉपवर उघडून वाचावी लागतात त्यामुळं बऱ्याच वेळेला ती वाचत असताना कंटाळा येतो तसंच डोळ्यावर ताणसुद्धा जाणवतो किंवा इलेक्ट्रॉनिक्स आवृत्तीमधली पुस्तकं वाचत असताना आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉप हे चार्जिंग करून ठेवावं लागतं तसं फिजिकल फॉर्ममधली पुस्तकं वाचत असताना आपल्याला करावं लागत नाही आपल्या सोयीनुसार आपल्याला ते सहज वाचता येतं तसंच फिजिकल फॉर्ममध्ये पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये जर आपल्याला काही नोंदी करायच्या असतील किंवा आधिकची माहिती त्या ठिकाणी आपल्याला जर नोंद करायची असेल तर ती आपल्याला सहजपणे करता येते आनि त्यामुळं फिजिकल फॉर्ममधली पुस्तकं वाचणं मला सोईचं वाटतं ऑडिओ बुकसुद्धा ऐकायला चांगली आहेत पण सतत कानात एअरबड्स घालून ती वाचणं कंटाळवाणं होतं किंवा ती ऑडिओ बुक्स ऐकत असताना आपलं कॉन्सन्ट्रेशन बऱ्याच वेळा राहत नाही किंवा बऱ्याच वेळेला एअरबड घालून कानाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता वाटते म्हणजे असे प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे बघितले तर भौतिक पुस्तकं वाचणं मला जास्त आवडतं आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स आवृत्ती किंवा ऑडिओबुक्सपेक्षा मी भौतिक पुस्तकं वाचण्यास प्राधान्य देतो